जसजशी रोजच्या व्यवहारात योगाचा अभ्यास सुरू केला तसतसे शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक या सर्वच बाबतीत प्रगती जाणवू लागली आणि आमच्याच येथील डॉक्टर जैन हे दोन्ही दांपत्य योगाबद्दल मार्गदर्शन करत होते त्यांच्याकडे जाऊन योगाभ्यास केल्यानंतर तो आपल्या जीवनामध्ये रोजच करावा असे वाटू लागले त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचले असताना योगाबद्दल आणि राजयोगाबद्दल चांगल्या प्रकारची माहिती मिळाली आणि तो छंदच होऊन गेला अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांची पुस्तके आणि डॉक्टर जैन यांच्याकडून आम्हाला प्रोत्साहन मिळाले आणि आम्ही योगामध्ये आज अग्रेसर होत आहे धन्यवाद